नमस्कार भाऊ संतनूभाऊ मी का नाही तुमच्या दुकानातून दोन महिन्याआधी जो ड्रेस घेतला होता खादीचा तो खूप चांगला निघाला आणि मागच्या वर्षी त्या दुकानातला खालचा डेस घेतला तो तर भा भाऊ सात महिन्यात फाटला हो पण तुमच्या या दुकानातला घेतला खूप चांगला वाटला संतनूभाऊ आणि मला हे खादीचं घातल्याबरोबर मला एवढं नरम वाटतेत मला अंगात का खूपच आणि मी पण तुमच्या दुकानात आता तुमच्याच दुकानातलं आम्ही खादीचं घेईन आणि लोकाला पण सांगेन संतनूभाऊ की ह्या दुकानात खादीचं काही सूट सूट आहे त्यांना हजार रुपयावर दोनशे रुपयेचा ड्रेस मागं सूट भेटते आणि सगळ्यांना पण सांगीन आणि मला खादीचं तुम तुम्ही शर्ट चांगलं ओरिजनल दिलं त्याच्याबद्दल संतनूभाऊ तुमचे खूप खूप आभार आणि आ आणि हे पण मी सगळ्या गावात मी प्रचार करीन तुमच्या दुकानाचा की प्रोडक्टचा की तुम्ही माल चांगला विकता खादीचा आणि खादीचा जो माल विकतात तुम्ही आणि ब पण बायाला पण तुम्ही खूप रोजगार देतात खादीचा आणि तुमच्या जो माल तुम्ही हातानं बुन बुनलेला माल तुम्ही खादीचा त्याच्यावर तुम्ही ड्रेस शिवतात आणि शिलाया बा बायाला पण तुम्ही शिलाईचा रो हे रोजगार निर्मिती करतात म्हणून आम्हाला पण असा खूप आनंद झाला तुमच्या दुकानाबद्दल पण म्हणून आम्ही त्या दिवशी ड्रेस घेतला खूप चांगला ड्रेस निघाला त्याच्याबद्दल अनुभव तुमच्या प्रोडक्टचा खूप चांगला आहे आणि ह्याच प्रोडक्ट मी गावात पण सांगितलं तुमच्या दुकानाबद्दल लोकांना खूप खूप तुमची शुभेच्छा चांगला खादी दिल्याबद्दल संतनुभाऊ नमश्कार